मराठीमध्ये बोलताना किंवा लिहिताना मला शक्यतो कधी जास्त अडथळे आले नाहीत कारण माझं मूळ शिक्षण हे मराठी भाषेतूनच झालं त्याच्यानंतर जे महाविद्यालयात मी शिक्षण घेतलं तेसुद्धा एक मराठी भाषेतूनच मी साहित्यातून शिक्षण घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये मी मास्टर म्हणजे एम ए केलेलं आहे आणि माझं ग्रॅज्युएशनसुद्धा जे माझं झालं तेसुद्धा मराठी भाषेतूनच झालं आहे त्यामुळे मराठी भाषेसाठी इतक्या अडचणी मला नाही आल्या कारण की मला नॉर्मल सध्याच्या व्यवहारातसुद्धा मराठी भाषा वापरायलाच आवडते जर आपण कुठल्याही रिक्षावाल्याशी बोलतो आहे किंवा दुकानदाराशी बोलतो आहे तेव्हासुद्धा मी बहुतांश मराठी भाषेचा वापर करते कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी भाषा ही आपल्या सहज बोलीभाषेतील भाषा आहे त्यामुळे आपण ते प्रत्येक ठिकाणी वापरली पाहिजे त्याच्यामुळेच ज्यांना मराठी भाषा बोलताना अडचण येते त्यांना अडचण होणार नाही जर आपण त्यांच्याशी मराठीत बोलत राहिलो जर आपण त्यांच्याशी मराठीत संवाद साधत राहिलो तर त्यांनासुद्धा जे अडचणी येतात त्या अडचणी त्यांच्यासुद्धा दूर होतील कारण आत्ताच्या काळात खूप बोली भाषेंमध्ये भेटतो मिळतो ह्यामध्ये अजूनही खूप लोकांना कळत नाही की कुठल्या ठिकाणी भेटतो बोलावं कुठल्या ठिकाणी मिळतो बोलावं तर जर आपण त्यांच्याशी मराठीतच संवाद साधत राहिलो तर त्यांच्यासुद्धा ह्या अडचणी दूर होतील त्यामुळे मला असं वाटते की मराठी भाषे बोलताना जर आपण रोजच्या संवाद ते वापरलं तर आपल्याला अडचणीही येणार नाहीत